दिवाळी हा हिंदू लोकांचा मोठा आवडीचा आणि महत्त्वाचा सण आहे तसे तसेच आपल्या हिंदू धर्मा बरेच सण साजरे केला केले जातात पण दिवाळी हा हा सर्वात मोठा सण मानला जातो हा सन आश्विन अमावास्येला साजरा केला जातो दिवाळी सण हा सहा दिवसांचा सण आहे हा सण वसुबारसपासून सुरू होऊन भाऊबीजपर्यंत साजरा केला जातो या सणामध्ये वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन पाडवा आणि भाऊबीज हे महत्त्वाचे दिवस असतात दिवाळीचा सण प्रामुख्याने उत्साह आणि आनंदात साजरा केला जातो दसऱ्याच्या वीस दिवसानंतर दिवाळी येते दस दसऱ्यानंतर दिवाळीसाठीची घरा राज्यात तयारी सुरू असते घराची डागडूजी स्वच्छता करणे रंग करणे नवे कपडे घेणे घरात घरात नाना प्रकारचे गोडधोड केले जातात प्रवेशदारावर अंगणात रांगोळ्या काढतात आकाश कंदील लावतात नवे कपडे घालतात फटाके फोडतात रोषणाई करतात दारावर झेंडूच्या फुलांचे तोरण बांधले जातात या दिवशी भगवान श्री राम पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मी लक्ष्मणासह चौदा वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला परतले होते त्यांनी लंकेवर विजय मिळवून रावणाचे वध केले त्याच्या प्रित्यर्थ ह्या हा विजयोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे त्यावेळी लोकांनी आपल्या घरात दिवे लावून विजयोत्सव साजरा केला होता त्यामुळे या दिवशी घरा घरात दिवे लावतात प्रत्येक समाजात किंवा धर्म आपल्या सणाच्या माध्यमातून एकत्र येऊन आपला आनंद व्यक्त करतात हिंदूंचे मुख्य सण होळी राखी दसरा आणि दिवाळी आहे दिवाळी सर्वात मोठा सण आहे हा सण आश्विन अमावस्येला साजरा केला जातो